मी महाराष्ट्रात राहतो आणि खरं सांगायचं तर इथे मराठी भाषा जितकी महत्त्वाची आहे तितक्याच खास आहेत वेगवेगळ्या भागातल्या बोली भाषा जसं की कोकणी वऱ्हाडी मालवणी अहिरणी या सगळ्या भाषांमध्ये मराठीचाच गाभा आहे पण तरी त्या बोलण्यात खूप वेगळ्या वाटतात मराठी ही थोडी शिस्तबद्ध आणि प्रमाण भाषा आहे शाळा ऑफिस सरकारी कामं यासाठी वापरली जाते पण बोली भाषा म्हणजे आपल्या घरची माणसातली भाषा जिथे भावना जास्त असतात उदाहरणार्थ कोकणात काय करतोस याला काय करता हा असं म्हटलं जातं या बोली भाषांमध्ये त्या भागाचा रंग संस्कृती आणि जीवनशैली झळकते मला वाटतं शुद्ध मराठी आणि या बोली दोन्ही आपल्यासाठी खूप खास आहे एक ज्ञान देतं तर दुसरा आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवतं